आपलं जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर आपण व्यायामशाळेत जा किंवा घरी कुठेही जसं आपल्याला शक्य होतं तसं कसरत म्हणजे एक्ससाईज करणं हे खूप गरजेचं असतं किमान दिवसातनं एक तास तरी स्वतःला आपल्या स्वतःच्या शरीरासाठी दिला पाहिजे कुठचीही कसरत करा कसरतमध्ये खूप प्रकार आहेत तुम्ही जिम लावून जॉईन करून तिथे व्यायामशाळा ट्रेनरच्यामध्ये एक्ससाईज करू शकता घरी बसल्या बसल्या पण भरपूर प्रकार आहेत तो योगा करू शकता तुम्ही किंवा घरी आपण दोरी उडी बोलतो ते ते दोरी उडी उठक बैठक हे पण प्रकार आहेत अगदी ज्याला काहीच यातलं ज्ञान नाही तो पण घरी अशा प्रकारचे व्यायाम करून स्वतःच्या बॉडीला एक ती कसरत करण्याची सवय लावू शकतो किंवा आपण बघतो की काही लोकं सकाळचे मॉर्निंग वॉकला वगैरे फिरतात तसंही तुम्ही मॉर्निंग वॉक करू शकता किंवा थोडंफार पळणं जरा जरा आपण सकाळी असं एक राऊंड मारला एक शंभर मीटरपर्यंत जरी धावलं आपण सकाळच्या वेळेत वगैरे तरी ते खूप गरजेचं असतं शरीरासाठी आणि आपण जेव्हा कुठचाही प्रकारचा एक व्यायाम करतो त्याचं फायदे असे आहेत की जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपला रक्ताची जी हे असते रक्तदबाव असतो तो व्यवस्थितरीत्या तुमचा चालतो त्याच्यामुळे ते रक्तदबावाच्या ह्याच्यामुळे जर काही जे तुम्हाला आजार होत असतात ते होत नाही त्याच्यामुळे तो एक खूप मोठा आपं उपयोग आहे त्याचा त्याच्यामुळे हे बरं प्लस जर कोणाच्या शरीर लठ्ठपणा वगैरे आहे तर त्याने तर ती खूप म्हणजे खूप गरजेचं आहे व्यायाम करणं कारण त्याच्यामुळे त्याच्यातला लठ्ठपणा जाऊ शकतो आणि लठ्ठपणा मुळे जे होणारे अटॅक वगैरे जे हे जे काय आहेत प्रकार आहेत जे होत आहेत तर असे आजार होत नाही त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठी तसा तुमचा आहारही लागतो फक्त व्यायाम करून होत नाही तर व्यायाम करण्याबरोबरच तुमचा आहार पण तसाच पाहिजे जो आपल्याला हेल्दी असेल त्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही जेवढं नैसर्गिकरित्या जेवढं तुम्ही जे शरीराला आवश्यक प्रोटीन म्हणा किंवा व्हिटॅमिन्ज म्हणा हे जे घेता येतील हे जेवढं नैसर्गिकरित्या घेता येईल तेवढं ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं जसं की तुम्ही कुठची फळं खाऊ शकता किंवा ग्रीन वेजिटेबल म्हणजे तुम्ही भाज्या ज्या आपण शेतकरी लोकं जे स्वतः हे करून बनवतात ना शेतामध्ये तर ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्या भरपूर त्याच्यामुळे हे असतं रक्त वाढण्यासाठी लाल भाजी असते आणि काय असतं मग अशा प्रकारच्या भाज्या ज्या आपण खातो जास्त त्यावेळी तुमचं रक्त शुद्ध होतं बाकीचे हे केमिकल युक्त काही घेऊन ते आपल्या आयुष्याची शरीराची पूर्णपणे वाढ लागते त्यापेक्षा सर्वांनी स जास्त करून नैसर्गिकरित्या जेवढं आपण उप् काय बोलतात उपहार घेऊ तेवढं हे चांगलं असतं भाज्या खाणं फळं खाणं हे चांगलं असतं त्याच्यामध्ये पण आम्हाला जिममध्ये वगैरे सांगितलं जातं की एक्ससाईज करण्याच्या अगोदर अर्धा तास काहीतरी खाऊन नंतर मग एक्ससाईज करायची असते आणि एक्ससाईज झाल्यानंतर पुन्हा अर्धा तासानंतर खायचं असतं आणि असं मी एक वेदशास्रामध्ये पण वाचण्यात आलं आहे की आपण जेव्हा जेवण करतो त्यावेळी जेवणाच्या अगोदर जर तुम्ही पाणी पिलं तर ते बल मानलं जातं त्याच्याने शक्ती मिळते आणि जेवण करता जेवतेवेळी जर पाणी पिलं तर तेही चांगलं असतं पण कधीही जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये ते तुमच्यासाठी मग विष ठरतं त्यामुळे हा पण एक जेवताना आपण पाणी कधी आणि किती पितो हे पण एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे तिथे पण आपलं लक्ष पाहिजे की आपण जी एकवेळ जेवणाच्या अगोदर पाणी पिऊ शकता किवा जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता पण जेवल्यानंतर लगेच कधी पाणी पिऊ नये त्याचा आपल्या शरीरावर उलट हे होतो प्र प्रतिक्रिया होते किंवा आपल्यावर दुष्परिणाम त्याचे होतात त्यामुळे जेवल्यांतर लगेच पाणी प्यायचं नसतं तसं तर जेवण तुम्ही सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या वेळेत तुम्ही किती हेवी खाल्लं तरी चालतं ते शरीराला तेव्हा गरज असते तेव्हा तेवढं खायचं असतं पण जसं सूर्यास्तानंतर आपण एकदम लाईटली जेवण जेवायचं असतं तेव्हा जास्त न जेवलेलं बरं किंवा शक्यतो कमीच जेवायचं जसं करून तुम्ही एक जिथे तुम्ही राईस खाता काय ते ते फक्त दोन चपाती किवा कुठचंही फळ घेऊन किवा दूध पिऊन अशा प्रकारचं आपलं रात्रीचं जेवण करून आपण य हे करायचं आराम करायचा असतो त्यावेळी जास्त हेवी चालत नाही कारण त्याच्यामुळे तुम्हाला डायजेशन ते होत नाही कारण आपण झोपल्यानंतर आपलं सगळी इंद्रिय बंद असतात पण जर तेव्हा जर तुम्ही हेवी जेवण केलंत तर सगळी इंद्रिय झोपलेली असतात पण पोट मात्र चालू असतं त्याच्यामुळे ते पोटाचे विकार भरपूर होतात मग पोट साफ न होणे किंवा गॅसचा प्रॉब्लेम होतो किंवा कब्स म्हणतात ते होतं असे प्रकार खूप होतात त्यामुळे रात्रीच्या वेळी आपण शक्यतो कमी जेव जेवायचं असतं आणि सांगितलं असं की आपण फक्त जास्त फळं वगैरे हेच नॅचरली खायचं असतं